स्वयंपाकघरामधे माझा जास्तीत जास्त वेळ जातो आणि जास्तीत जास्त वेळ मला स्वयंपाकघरामधे घालवायला आवडतो स्वयंपाक बनवताना वेगवेगळी मी रेसिपी बनवत असते रेसिपीमधील काही बारकाववे जे आहेत ते मी जाणून घेतल्याशिवाय पुढच्या गोष्टीला हात लावत नाही तर मी त्या पदार्थाची जी रेसिपीमधील जे काही बारकावे असते ते नीट जाणून घेते आणि ते बनवते तर असे काही पदार्थ आहेत जे वेळखाऊ पदार्थ म्हणतात त्याला जे बनवायला खूप वेळ लागते तर असे पदार्थ ज्या वेळेला मी बनवायला घेते तर त्याला बराच वेळ लागतो जसं त्यामधे आहे पुरणपोळी पुरणपोळी जर मी बनवायला घेतली तर त्याच्यामधे माझं कमीतकमी दोन ते तीन तास जातात कारण की सर्वात आधी त्यामधे पुरण तयार करावं लागते पुरण तयार करत असताना डाळ उखरा उकळावी लागते नंतर साखर घालून त्याला कमी आचेवरती मुरू द्यावं लागते नंतर त्या डाळीला बारीक करावं लागते ही प्रक्रिया करावी लागते पहिल्यांदा त्यानंतर पीठ असते कणीक ते मळवल्या जाते ते मळवून नंतर जे पुरण बारीक केलेलं असतं ते पुरण त्या कणकेच्या छोट्या गोळ्यामधे भरून त्याला हातावरती किंवा पाट्यावरती कोरपाटावरती त्याची पोळी लाटली जाते ती बनवली जाते नंतर त्याला पकवल्या जाते आणि त्यावरती छान तुपानी त्याला दोन्ही साईडनी भाजल्या जाते तूप लावून तर त्या वेळेला ते बनवत असताना बराच वेळ लागतो तर ही जी रेसिपी आहे ही बरीच वेळखाऊ रेसिपी आहे ही खायला जेवढी सुंदर वाटते जेवढी चांगली चवदार आहे तेवढंच ते बनवायलाही थोडी मेहनत लागते